आम्ही लहान असताना जसं तर माझं सगळं बालपण हे नागपूरमध्येच गेलेलं आहे लग्नानंतर मी यवतमाळला आले आणि माझे वडील रेल्वेमध्ये होते त्याच्यामुळे आम्ही सहसा जास्तीत जास्त क्वार्टरमध्येच राहिलेलो आहो आम्हाला दुपारची जर म सुट्टी पाहिजे असेल किंवा शाळेत दुपारहून जायचंच नसेल दांडी मारायची असेल आणि माझे पप्पा खूप स्ट्रीक होते त्यांना बिलकूल आवडत नव्हतं की आम्ही जास्त मुलांसोबत खेळलं पाहिजे किंवा काही शाळा आणि अभ्यासही जास्तीत जास्त ह माझ्या वडीलांना पटत होतं तर मग काय करायचं दुपारहून दांडी मारायची म्हणून मग आता आमचं दप्तर कुठे ठेवायचं मग आम्ही काय करायचं पूर्ण कॉलनीतली मुलं दुपारहून दांडी मारायची म्हणून काय करायचं लिंबाच्या झाडाखाली सगळी दप्तरं ठेवायचं आणि मग डेपोची जी दीवार होती तर फुलपाखरू मारण्यासाठी आम्ही त्या फुलपाखरूच्या मागे खूप धावायचं मग प त जसे एकदा काय झालं की तिकडनं नाही का एक काका आले त्यांनी आम्हाला बघितलं त्यांनी माझ्या पप्पाला सांगितलं आमच्या पप्पानी आम्हाला रात्रभर कोंबडा बनवून उभं ठेवलं आणि खूप रागावले मार पण खूप खाल्ला आम्ही तरी आम्ही सुधारलेलो नाही परत परत आम्ही तेच करायचं तर अशा काही आठवणी आहेत ज्या काय होतात की तेव्हा तर आम्हाला काहीच वाटत नव्हतं पण आता कधी जर आम्ही त्या भावंडानी त्या आठवणी काढल्या तर म्हणजे खूप हसायला येतं आणि माझे वडील पण म्हणतात की लहानपणी तुम्ही एवढे म्हणजे एवढं ऐकत नव्हते आणि आता एका शब्दाने बिलकूल आता लग्न झालं आपल्या आपल्या घरी गेले तरी एवढे ऐकतात एवढं म्हणजे चांगले वागतात पण लहानपणी तर तुम्ही बिलकूलच एवढे शैतानी करत होते की तेच नव्हतं कळत म्हणजे असं खूप बालपणी खूप काही अशा गोष्टी केलेल्या आहेत आम्ही असं वागलेलो आहेत की ते आताही आठवलं तर खूप आम्हाला एकदम असं नवीन काहीतरी वाटत असतं